कुठे आहेस सायल्या भावा नाही आज कॉलेजमध्ये आलो होतो तर ते आपले जे जॉग्रॉफीचे जादव सर मला सांगत होते ते आपण कुठेतरी ट्रेकला जाऊया मग ते मग ट्रेकला जाण्यासाठी जर आपण मग विजाला सांगितलो आहे विजा पण येतो म्हणाला आहे हां मग कुठं जाऊया सागरेश्वरला जा म्हणायलेत जे तिथं म्हणजे असं आपल्याला ट्रेकिंग करायला मिळेल आणि नवीन काय काय शिकायला मिळेल निसर्गाशी संवा एकजूट होईल आपण चांगल्या प्रकारे असं ठिकाण आहे सागरेश्वर आणि लय लांब नाही भावा पन्नास किलोमीटर आहे वाटतं हां मग हां जॉग्रॉफी डिपार्टमेंटला सांगूया बाबा तुझं पण आमच्यासोबत चला म्हणजे का जॉग्रॉफी डिपार्टमेंट असलं की आपल्यासोबत हे बघ आता आपला ट्रेक होईल मस्तपैकी ट्रेक करूया आणि ट्रेकनंतर जरा तिथल्या भौगोलिक रचनेची माहिती मिळवण्यासाठी जॉग्रॉफीची पोरं आपल्यासोबत असतील ना बेस्ट होईल रे कारण इथल्या जमिनीत आणि तिथल्या जमिनीत फरक आहे तिथली मृदा कशी आहे तिथली मृदा कशी आहे हे जरा आपल्याला चांगल्या प्रकारे कळेल हां नाही परवा दिवशी निघूया सकाळी सात वाजता हा घरचं कामं करून असेल का तुला विचारला आहेस काय कुठला कार्यक्रम आहे होय काय मग परवा दिवशी किती सोळा तारीख आहे ना सतरा तारखेला जाऊया काय हां म्हणजे आपण ट्रेक चेंज करून आल्यावर जरा दमल्यासारखं सारखं झालं गेलं असूदे सोड शनिवारी जाऊया काय बाकी नियोजन करतो मी एक ट्रॅव्हलर ठरवाय लागलो आहे सतरा अठरा जण आहेत जॉग्रॉफीच्या पोरांना सांग खर्च येईल हजार रुपया पर व्यक्ती कारण तिथं कसं सगळी व्यवस्था तेन करावी लागेल रे आपल्याला जेवणाची ती सगळी गाडी जेवण आणि तिथला एक काय असतो आहे तो गायडन्स असतो घ्यावा लागतो आहे की ते अरे आता तू कांदा लसूण खात नाही म्हटल्यावर तू डबा घेऊन ये मग तुला इकडं तू डबा जरी आणला तर इकडं तुला डिस्काउंट भेटणार नाही तू म्हणशील इकडं आम्हाला जेवणाचे पैसे थोडे कमी मग ते असं होणार नाही कसं आहे सगळ्यांमध्ये पैसे काढायला आहे रे आपण घे की तू घरून डबा घे काय विषय नाही एवढा घरून डबा घे मग जाऊया आपण काय राहिला विषय तिथला तर तिथं थोडं वर वर वर खाता येईल की आपल्याला चिप्स वगैरे घे घेऊया आपण काय विषय नाही सगळ्यांसाठीच घेऊया हां बघ म्हणजे हां विचार विचार घरी विचारून सांग चालतं आहे सांग मग मला ठेवू काय हां ओके बाय